नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रणाली खूप छान आहे आणि तिथे वैद्यकीय सुविधा म्हटलं तर चोवीस तास व हॉस्पिटलमध्ये ऍम्ब्युलन्स वगैरे उपलब्ध असतात आणि मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत जसंकी एक्स रा सी टी स्कॅन एमाराय असं आणि जे इन्डोस्कोपीचे ऑपरेशन होतात दुर्बीणवाले तेसुद्धा त्याच्यासुद्धा मशिनरी नागपूर जिल्ह्यात आहे ॲव्हेलेबल आहेत आणि जसं की मोठे मोठे आजार आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची सुविधा आहे जी लोकं मोठे मोठे सर्जन्स आहेत इथे नागपूर जिल्ह्यामध्ये जे मोठ्या मोठ्या बिमारीचे उपचार किंवा ऑपरेशन वगैरे करू शकतात आणि ज्या डॉक्टर नर्स वगैरे आहेत त्या उत्तम प्रकारे जे म मरीज आहेत त्यांची सेवा वगैरे करतात त्यांन त्यांना काय त्रास होत आहे कोणत्या व्यक्तींचे एक्स रा काढायला लावणं किंवा सी टी स्कॅन करायला किंवा एमाराय करायला वगैरे डॉक्टर स्वतः त्यांच्यासोबत पेशंटसोबत जातात आणि अशा प्रकारे ते जे मरीज आहेत त्यांची सेवा पण करतात